पाच चार दोन हजार सहा पंधरा दोन दोन हजार नऊ तीन पाच दोन हजार एक चार तीन दोन हजार दहा पाच अकरा दोन हजार एक